ग्रामीण भागात व्यवसाय करताना तेथील लोकांना मुख्य फायनान्सचा प्रॉब्लेम जातो त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातील लोकांना आपण व्यवसाय करताना समर्थन किंवा मदत देण्यासाठी त्यांना कमी व्याजदरात लोन सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत तसेच वेगवेगळे बिझनेस मार्गदर्शन कार्यक्रम राबवले पाहिजे इत्यादींची खूप आवश्यकता आहे कारण की मला वाटतं अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये सीटीपेक्षा म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांची बुद्धिमत्ता आणि मेहनत वेक करायची मेहनतीची कॅपॅसीटी तसेच कौशल्य हे शहरी भागातील लोकांपेक्षा खूप जास्त आहे फक्त त्यांना उचित फायनान्स आणि उचित मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांना प्रॉपर ट्रेनिंग आनि फायनान्सची सुविधा उपलब्ध करून दिली तर जगाच्या आणि भारताच्या विकासात ग्रामीण क्षेत्राचा खूप मोलाचा वाटा राहील